भारतीय ग्रामीण संस्कृतीमध्ये जत्रा आणि मेळ्यांना विशेष महत्त्व आहे जत्रा म्हणजे एखाद्या देवस्थानातील वार्षिक उत्सव तर मेळा म्हणजे लोकांच्या भेटीगाठींसाठी खरेदीसाठी आणि मनोरंजनासाठी भरलेले मोठे बाजार किंवा उत्सव महाराष्ट्रासारख्या राज्यात अनेक ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहाने जत्रा आणि मेळे भरवले जातात हे कार्यक्रम सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक मानले जातात जत्रा ही बहुतेक वेळा गावातील ग्रामदैवताच्या सणाशी निगडीत असते गावातील देवळामध्ये पूजन अभिषेक पालखी रथउत्सव अशा धार्मिक विधींचा समावेश असतो रात्रीबरोबरच भारुड तमाशा नाटक लोकगीते यांचे कार्यक्रम होतात गावातील प्रत्येक माणूस लहनांपासून मोठ्यांपर्यंत या जत्रेच्या तयारी सहभागी होतो या काळामध्ये गावात उत्साहाचे आनंदाचे वातावरण असते शेजारील गावामधून सुद्धा लोक या जत्रेस हजेरी लावतात मेळा हा मुख्यत्वे करून बाजार खेळणी खाद्यपदार्थ गोंधळ मनोरंजनाचे खेळ यासाठी ओळखला जातो लहान मुलांसाठी खेळणी सायकल घोड्याची सवारी फिरकी चित्रपट यांचे आकर्षण असते मोठ्यांसाठी शेती साहित्य कपडे गृहउद् उपयोगी वस्तू आणि औषधे इत्यादींचा मोठा बाजार भरतो आजच्या काळात मेळ्यात थोडेसे बदल झाले असले तरी त्याचे मूळ स्वरूप अजूनही टिकून आहे जत्रा आणि मेळ्याबद्दलच्या माझ्या लहानपणीच्या आठवणी माझ्या लहानपणी गावातील जत्रेची आठवण आजही ताजी आहे आम्ही लहान मुले जत्रेची वाट पाहात असायचो वर्षभर जत्रेच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहणं आणि आईबाबांकडे नवीन कपडे मागणं त्यानंतर खेळणी मिठाई हे खाणं हे सगळं फारच रोमांचक वाटायचं जत्रेच्या दिवशी सकाळपासून गावात नटलेला उत्साह बघायला मिळायचा देवीच्या देवळात घंटनाद ढोल ताशे भजन कीर्तनाचा आवाज कानावर पडायचा